हॅलो फार्मसी कॉलेज कोल्हापूरहून बोलतो आहे ओके तर आमच्या कॉलेजमधे बी एससी नर्सिंग फार्मसी बी फार्म डी फार्म असे कोर्सेस अवेलेबल आहेत मग तुम्ही आता की पास आउट आहात का ट्वेल् ट्वेल्थ पास आउट आहात का ठीक आहे मग तुम्हाला त्यासासाठी ॲडमिशन हवं होतं

ओके बी एससी फार्मसी असं क कंबाईनमध्ये नाही करता येत आपल्याला फार्मसीसाठी एक सेपरेट ॲडमिशन घ्यावं लागतं ओके ओके ठीक आहे मग तुम्हाला सांगते की फार्मसी हा सगळा मिळून कोर्स चार वर्षांचा आहे त्यामध्ये तीन वर्ष तुम्हाला हे टीचिंग केलं जाईल आणि एक जो चौथं वर्ष आहे आणि चौथं वर्ष जे आहे ते इंटर्नशिपमध्ये येईल तुमचं ते इंटर्नशिप जे आहे ते आपल्या कॉलेजला जे ॲफलेटेड जे हॉस्पिटल्स आहेत तिथं आम्ही स्टुडंटना इंटर्नशिप देतो नाही ते तुम्हाला जे कॉलेज अपॉईंट करेल ते देते हा फीज वगैरे म्हणायला गेलं तर की फार्मसीची जी फस्ट इयरची जी फी आहे ती वन थाऊजंड दीड लाख रुपये आहे मग सेकंड ईयरला तशी कमी कमी होत जाणार आणि मुलींसाठी तर आता नवीन आहेत की ते मुलींसाठी फ्री आणि बाकी जे आहेत मुलांसाठी वगैरे त्यांना ई बी सी थ्रू मिळू शकतं फीमध्ये हो हो हो नाही नाही तुम्हाला स्टार्टिंगला फी भरावी लागेल त्याच्यानंतर तुम्हाला थ्रू गव्हर्मेंट स्कीम जी आपण स्कॉलरशिप प्रोव्हाइड केलेली आहे त्याच्या थ्रू तुम्हाला इनस्टॉलमेंट मिळत जाते फॅसिलिटीज म्हणालात तर आमच्या इकडे सगळे ट्रेन टीचर्स आहेत जे हायली एज्युकेटेड आहेत त्याच्यानंतर जे कॅम्पस एरिया आहे तो खूप मोठा आहे म्हणजे ॲप्लिकेबल आहे सुटेबल आहे प प्रत्येक डिपार्टमेंटसाठी एक वेगळी लॅब आहे स्टुडंटसना प्रॅक्टिकल करण्यासाठी लॅब आहे कम्प्युटर लॅब आहे तर बाकीचे स्पोर्ट्स वगैरे पण आहे जिमकान आहे जे बाकी सगळे वॉटर फॅसिलिटी आहे मेस फॅसिलिटी आहे जर हवं असेल तर जर हवं असेल तर तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटीही मुलींसाठी आहे ते पण कन्सेशन फीमध्ये हो कॉलेजची वेबसाईट आहे मी तुम्हाला मेल करेन या नंबर याच्यावर मग ते तुम्ही सगळं डिटेल्स तिथं आहे आमच्या कॉलेजी तुम्ही बघू शकता आणि कॉलेजचे आता ॲडमिशन प्रोसेस एक दोन दिवसात चालू होईल तुम्ही भरून द्या तुम्ही सी ई टीचा फॉर्म भरलेला आहात का हां कारण की सी ई टी ही मस्ट कंपल्सरी आहे सी ई टी थ्रू जर तुम्ही ॲडमिशन घेतला तर तुम्हाला अजून त्याचे बेनिफिट् बघायला मिळतील आणि जे लास्ट इयरला तुम्ही ज्यावेळी असणार इंटर्नशिप इंटर्नशिप पिरियडमध्ये त्यावेळी कॉलेज तुम्हाला कॅम्पस कॅम्पस थ्रू कॅम्पस ड्राईव असेल त्याच्या थ्रू तुम्हाला तुमचं प्लेसमेंटही होऊ शकते भरपूर असे स्टुडंट आहेत ज्यांचं कॉलेज थ्रू प्लेसमेंट झालेलं आहे तेही चांगल्या पॅकेजमध्ये ऑफिस ऑफिस सकाळी दहापासून संध्याकाळी सहापर्यंत चालू असतील तुम्ही कधीही येऊन भेटून जाऊ शकता हो संडे फक्त सुटी असेल सॅटरडेही फक्त हाफ डे असेल हो हो ठीक आहे ओके कॉलेजची वेबसाईट जी मी पाठवणार आहे त्यावेळी त्यावेळी प्री रजिस्ट्रेशन म्हणून एक तुम्हाला फॉम येईल ते तुम्ही भरून ठेवा म्हणजे तुमची सीट बुक रिझर्व आहे असं मी समजू आणि आमचे सीटचं लिमट जे आहे ते फक्त एटी आहे मग नंतर मग तुम्हाला भेटायला मग अवघड होईल त्यामुळं आताच रजिस्टर करून ठेवा हो हो ठीक आहे थँक्यू